हॅलो

सर तुम्ही रेस्टॉरंटमधून बोलत आहे काय रेस्टॉ रेस्टॉरंटचं नाव काय आहे सर अच्छा आम्हाला जे जेवण वगैरे पाहिजे होतं होम डिलेवरी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण त्यामध्ये काय काय डिशेश आहे सर अच्छा हाव का मराठी आणि पंजाबी अच्छा अच्छा तर काय रुपये ते प्लेट असतात मेनुकार्ड सर आम्हाला सेंड करून मिळंल का किती पर्सेंट डिस्काउंट मिळणार मग फस्ट ऑर्डरवर

पण आम्हाला होम डिलेवरी लागेल चाळीस मिनिटांमध्ये ओके ओके तरी आम्हाला आता पंजाबी नाही मराठी डिशेश लागेल त्यामध्ये कोणते कोणते मेनुकार मेनुकार्ट तर शेअर करून द्या सर मला ठीक आहे